हिंदू संस्कृतीत सणवाराला खूप महत्त्व आहे तसेच सकाळी लवकर उठून झाडून काढणे सडा टाकणे आणि रांगोळी काढणे रांगोळीला खूप महत्त्व आहे तुळशीसमोर रांगोळी दारात रांगोळी पाहिली की मन प्रसन्न होते आणि नंतर आंघोळ हे करून सूर्याला अर्घ्य देणे हे पण खूप महत्त्वाचे आहे हळदीकुंकू आंघोळ झाली की देवाला दिवा लावून हळदीकुंकू लावायचे देवाच्या पाया पडायचे आणि स हिंदू संस्कृतीत जानव्याला पण खूप महत्त्व आहे जानवे हे गळ्यात पाहिजेच श्रावण महिन्यात एक विधी असतो तो त्या दिवशी जानवं घालायचे असते आणि मंदिरात पूजेला श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात प पूजेला जातो तिथे बेलफुल वाहतो ही शिवमूठ वाहतो आणि उपवास करतो श्रावण महिन्यात सोमवारी उपवास असतो गोकुळाष्टमीचा उपवास असतो असे प्रकारचे खूप प्रकारचे उपवास श्रावण महिन्यात असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात धार्मिक स सणांना खूप महत्त्व आहे